बुलढाणा जिल्हा हा इंग्रजकालीन थंड हवेचे ठिकाण मानला जायचा महाराष्ट्रामध्ये असे दोनच जिल्हे होते नाशिक आणि बुलढाणा जे इंग्रजाच्या काळी थंड हवेचे ठिकाण मानले जायचे बुलढाण्यामध्ये सर्वदूर वर्षभर हा थोडासा थंड वातावरण पाहायला मिळतो उन्हाळ्यामधे इथे कडक उन्हाळा असा कधी भासतच नाही बरसात बी चांगल्याप्रकारे बुलढाण्यामध्ये होते आणि ऊन पण चांगल्याप्रकारे पडतो आणि थंडी बी चांगल्याप्रकारे बुलढाणामध्ये लोकांना अनुभवयास मिलते बुल मिळते बुलढाण्याचे हवामान हे समशीतोष्ण असे वाटते बुलढाण्याची हवामान खूप शुद्ध व स्वच्छ असे वाटत आलेले आहे अन् असे वाटत राहो अशी इच्छा